मला स्वैंपाक करण्याची फार सवय आहे माझा स्वैंपाक करण्यामध्ये मला रुची आहे म्हणून मी नेहमी वेगवेगळे पदार्थ हे बनवत असतो जसं समोसे आलूबोंडे ब्रेड पकोडा ह्यासारखे पोहे ह्यासारखे नाश्त्याचे गोष्टी मी मं नेहमी घरी बनवत असतो आमलेट माझ्या कुटुंबाला मी बनवून देतो नेहमीच मी माझ्या कुटुंबाला नाश्त्याचे पदार्थ बनवण्यास मदत करतो कारण मला याची आवड आहे आणि मी हे पदार्थ शिक शिकलो आणि माझ्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की बा ह्या ह्या हे जे पदार्थ जे तुम्ही बनवता याचा व्यवसायपण तुम्ही करू शकता कारण तुमच्या हाताला चव आहे आणि तुम्हीपदार्थ बनवल्यावर आम्हाला खूप आवडतो आणि हे पदार्थ जेव्हा मी बनवतो तेव्हा माझे कुटुंब हे खाऊन फार आनंदी होते आनि माझ्या पदार्थाची स्तुती ही माझ्या कुटुंबाद्वारे केली जाते म्हणजे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आणि किंवा बाहेरून आलेला पाहुणा जेव्हा माझे पदार्थ खातो तेव्हा त्याला तो हं प्रशंसा करतो आणि मला सल्लापण देतो की याचा व्यवसाय तू कर आणि असा विचार मी कधी केला नाही आणि मला असं नेहमी वाटते की मी हा व्यवसाय करायला हवा कारण माझ्या स्वयंपाकामध्ये खूप चविष्ट चविष् चव आहे आणि माझ्या हाताला फार चव आहे मी जे ही बनवतो हे चांगलेच हे होते म्हणजे स्वादिष्ट होते